ऑनलाईन राज्यात राज्यात मनोरंजन उद्योगात समाजामध्ये ऑनलाईनची भूमिका फार महत्त्वाची आहे ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन आपण शॉपिंग करतो किंवा ऑनलाईन मनोरंजन पण पाहतो जसं की यूटूब आहे फेसबुक आहे इस्टाग्राम आहे याद्वारे पण आपण जसं हॉस्टार आहे त्यामध्ये पण आपण पिच्चर पाहतो किंवा धारावाहिक य यायच्या आधी किंवा झाल्यानंतर पण आपण ते धारावाहिक मोबाईलवर बघतो आणि पाहिजे तसे जे पाहिजे आपल्याला ते ऑनलाईनद्वारे आपण ज्या दिवशी आपल्याला सविस्तर वेळ आहे त्या वेळेवर आपण आपण बघू शकतो ज्या वेळेला आपल्याला बघायची इच्छा असेल असं ते ऑनलाईनचे महत्त्व आहे किंवा त्याद्वारे आपण आपलं मनोरंजन करू शकतो